हॅलो हां बोला ना माझ्या घरी लग्न आहे तर मला किराणा पाहिजे होता हां तर तुम्ही डिस्काऊंट वगैरे देता मला चार पिंपे तेल पाहिजे होतं स्वस्तिकचे पन् पन्नास किलो बेसन आणि मसूर डाळ मसूर डाळ पाहिजे होती दहा किलो आणि शेंगदाणे पाहिजे होते पाच किलो हो गहू पाहिजे होते चार पोते आणि दोन पोते तांदूळ पाहिजे होते आणि तूर डाळ पाहिजे होती दहा किलो मसाला पाहिजे होता दोन पॅकीट घरकुल मसाला पाहिजे होता हां हां तेच म्हटलं आणि बरबटी डाळ पाहिजे होती तीन किलो मूग डाळ पाहिजे होती पाच किलो आणि रवा पाहिजे होता चार किलो साखर पाहिजे होती सहा किलो हां तर तुम्ही डिस्काऊंट देता ना

हां हां हां ब हां अच्छा तर मला बासमती तांदूळ पाहिजे होते आणि साखर चार किलो नाही पंधरा किलो पाहिजे होती कोणती कोणती व्हेरायटी मला अच्छा अच्छा ब हां हां हां ठीक आहे असं करू